होय आमच्या परिसरांच्या मलीन रुग्णालयांमध्ये अति गर्दी आणि दीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागते रुग्णांना त्यामुळे काय होतं की रुग्णांची जी म्हणजे संख्या आहे ती एकत्र असल्यामुळे एखादा साथीचा रोग असेल तर तो गर्दीमुळे लवकर पसरतो त्यानंतर त्यांचा वेळेत उपचार होत नाही किंवा मग त्यांचं जेवण किंवा या सगळ्या बाबतीत सोबत आलेल्या नातेवाईक आणि स्वतः रुग्णांचेसुद्धा हाल होतात मला साधारण दिसतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की दीर्घ काळ प्रतीक्षा करायला लागल्यामुळे ते जे रुग्ण आहेत त्यांना योग्य तो उपचार योग्य त्या वेळेत मिळत नाही त्यानंतर ते लांबून येणारे असल्यामुळे त्यांना असं म्हणजे वेगळं असं वाहन करून यावं लागतं म्हणजे सार्वजनिक वाहतूक सेवा आहे त्यांचा मेळ बसत नाही त्यामुळे त्यांना तसं ते सगळं खर्चीक आणि उपचार होऊन बसतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडंसं वैद्यकीय जे सेवा देणारे आहेत त्यांनी थोडंसं वेळेचं नियोजन केलं आणि ठरावीक एक वार ठरवून घेतले तर अशी अडचण ही पटकन दूर होऊ शकते असं मला वाटतं